हां बोलतो आहे हां हां नाही नाही हां हॅलो हां को कोण बोलत आहे तुम्ही हां हां नाही काय झालं आहे मी जरा दुसऱ्या कामासाठी जरा नाही दुसऱ्या कामासाठी मी जरा परगावला गेलो आहे काय हॅलो दुसऱ्या कामासाठी मी जरा परगावला गेलेलो आहे काय त्यामुळं मला यायला मी उद्या संध्याकाळपर्यंत तिथे येईन काय मग काय असेल ते आपण मग काय ते बोलू मग काय तसा काय प्रॉब्लेम आहे का होय का नाही काय ल अचानक हे मला बॉडीन जनरल बॉडीन जी आहे ना आपली बॉडीची त्या बॉडीनं मला जरासं दुसऱ्या एका कामासाठी बाहेर जायला सांगितलं त्यामुळे मला ते जाणं भाग होतं म्हणून मी बाहेर आलेलो आहे काय हा बघतो होता मी शक्यतो करून यायचा प्रयत्न करतो का तर तरीसुद्धा कसं आहे की आता काम कितपत आवरतं त्यावर माझं येणं अवलंबून जाईल काय तसं हां म्हणजे कॉलेजच्याच गाडीनं मी गेलेला आहे मग काही हे नाही आहे खरं कसं आहे तिथं माझं काम जे आहे ते काम कितपत लवकर आवरतं त्या ह्यानं मग मी निघून येऊ शकतो त्यामुळं मग जरा तसं हे असेल तुम्हाला तर जरा थांबू शकता तर थांबा तुम्ही

हां तेच तेच बोललो ना मी तुम्हाला की बा उद्या संध्याकाळपर्यंत मी येईन

काय आहे पुढं काय

हां नाही बरोबर आहे काय

हां बरोबर आहे कारण काय झालं माहिती आहे का मला हां मला त्या लोकांनी त्या वरिष्ठ लोकांनी सांगितल्या कारणाने मला असं न कुणालाच न सांगता जाणं भाग पडलं काय आणि तसं मला तशी मला इंटिमेशन पण तशी होती की आजच्या आज तुम्ही लगेच बाहेर पडा तुम्हाला गाडी कॉलेजची गाडी मिळेल दे देतील गाडी घ्या आणि लवकरात लवकर जाऊन तुम्ही ते काम पूर्ण करून या म्हणून मी कोणालाही बोललेलं नाही त्यामुळं मी बाहेर गेलेलं आहे कोणाला माहीत नाही आता तुम्ही फोन केला म्हणताना तुम्हाला मी सांगितलं का हां गा मग मी शक्यतो करून संध्याकाळपर्यंत येतोच संध्याकाळी तुम्हाला जर उद्या संध्याकाळी जर शक्य होत असेल तर तुम्ही मग या घ घरी या तिथं म माझ्या किंवा आमच्या याच्यावर या पण मग मी तुम्हाला पाहिजे असेल तर काय असेल ते डॉक्युमेंट बघून तुम्हाला सही करून देईन तसं ते तुमचं सांगा मी आल्यावर तुम्हाला कॉल करतो पाहिजे असेल तर बोला

ओके चालेल हां